अमेझॉनवरून मी कुर्ती मागितली होती ती मो जशी तिथे दाखवली होती मोबाईलवरती तशी काही तशा प्रकारेच होती परंतु म्हणजे कापड काही तितका खास नाही वाटला मला आणि मला ती पाहायला पण सुंदर नाही वाटली ती कुर्ती जसं तिथे मोबाईल म्हणजे फोनवर दाखवलं होतं तसं मला नाही आवडली ती कुर्ती म्हणजे ती वेगळीच होती कापड पण चांगलं नव्हतं आणि ते असं लंबाईमध्ये पण आखूड होती आणि ते आणि जसं मला पाहिजे होतं मनासारखं म्हणजे तिथे दाखवलं होतं तसं नव्हतं मला नाही आवडली